मला अक्षयकुमार आवडतो अक्षयकुमारची जी पिक्चर्स आहेत मूवी आहेत ती खूप छान आहे त्यानी वेगवेगळ्या विषयांवर ती बनवलेली आहे त्यामध्ये त्यानी जी ॲक्टिंग केलेली आहे ती रियलमध्ये वाटते आहे जसं पॅड वरती केलेली आहे सॅनिटरी पॅड वरती ती एक समाजाला संदेश देणारी होती आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्रियांना प्रोत्साहन देणारी आणि त्यांच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणारी होती आणि नायिकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर नायिका मला राणी मुखर्जी आवडते ना राणी मुखर्जीने मेहंदी पिक्चर केलेला मेहंदी पिक्चरमध्ये तिने एका स्त्रीच्या भूमिकेमधे तिला कुठल्या कुठल्या परिस्थितीला सामोरे जावं लागते कुठल्या समस्यांना जावं लागते लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तिने तिच्या पिक्चरमध्ये मूवीमध्ये खूप सुंदर प्रकारे तिने दर्शवलेलं आहे